नमस्कार सर मी आभार प्रदर्शनाकरिता तुम्हाला कॉल केलेलं आहे मी दोन महिन्यापूर्वी तुमच्याकडे एक जो ऑनलाईन खरेदी केला होता लॅपटॉप त्याच्याबद्दल मला बोलावंसं वाटते आणि तुम्ही जो लॅपटॉप मला दिला ऑनलाईन मी जे खरेदी केलेलं आहे तुमच्याकडून त्याची स्क्रीन पण खूप छान आहे आणि कमी वेळात तो खूप चार्ज होतो आणि बराच काळ टिकतो आणि अजून काही मला अशा वस्तू दुसरा लॅपटॉप पण घ्यायचा आहे तर मी तुमच्याकडून खरेदी क करणार ऑनलाईन आणि तुम्ही जो मार्गदर्शन केले आहेत मला सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं आहेत त्याच्याबद्दल मला तुमचं आभार व्यक्त करावे असं वाटते मी शेजाऱ्यांना पण तुमच्या या ऑनलाईनवर माझा विश्वास नव्हता पण शेजाऱ्यांनी सांगितलं की नाही ऑनलाईन पण छान मिळतं म्हणून मी ऑनलाईन हा एक अनुभव म्हणून मी तुमच्याकडून एक लॅपटॉप घेतला पण छान तुमचे मार्गदर्शन छान राहिले पुन्हा एकदा मला तुमचं आभार प्रदर्शन करावंसं वाटते